हॅलो बोला की मॅडम हां बोला की हां बोला की माझा आठवीच्या वर्गावर तिसरा तास आहे

का ओ

म्हणजे उद्यासाठीच विचारालं आहे काय का दुसऱ्या कुठला

माझे पेपर घ्यायचा होता ओ एक मुलांचा घटक चाचणीचा हां होय तुमचं काय म्हणजे तुमचं काय शिकवणार होता

बरं मला जर होय चाचणी जरा आधीच्या घटकावर ठेवायची म्हणून मुलं पण म्हणत होतीत थोडं समजलं आहे थोडं नाही मग म्हटलं रिविजनसाठी एखादी चाचणी ठेवलेली बरी मग आता मुलांना सांगायला पाहिजे तसं नाहीतर मग ती तयारी करून यायचीत आणि सगळं हे व्हायचं होय चालते घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे दुसरे कोण शिक्षकांना विचारलं आहे नाही काय असं झाले काय हां हां हां

होय वर्गावर माझं सा सहावा तास होता घ्या पाचवीच्या वर्गावर मग त्याला पण असं हे होते का बघायला पाहिजे नाहीतर मग एका वर्गाला ऑफच जाणार दुसऱ्या कुठल्या वर्गावर आहे तुमचा त्यादिवशी दुसरं आणि कुठला आहे का वर्गावर आठवीच्या सोडून तुम्हाला आठवीचा हे करून पाहिजे ना बदलून मग दुसऱ्या कुठल्या वर्गावर आणि के कुठला तास आहे का मग तिथला माझा पण सातवीच्या वर्गावर आहे पण सकाळचा आणखी माझा तास असतो तो पण सकाळचाच आहे होय मी सरांना जरा विचारून बघा पण जर झालं नाही तर मग करूया ॲडजस्ट काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त मुलांना सांगाल की ती चाचणी पुढच्या तासाला होईल म्हणून हां बरं बरं मी दुसऱ्या त्या दिवशीचं बघते तर उद्याची मी तास बघा नाही आहेत घ्या थोडे फक्त आठवीचं बघितलेलं कारण त्यांची चाचणी होती म्हणून मी जरा आधी बघते बाकीच्या कुठल्या वर्गावर आहे त्या त्यात जर नसेल तर मग तिथला पण मला ॲडजस्ट करायला लागणार तर मी तर बघून तुम्हाला फोन करतो की होईल कि अड्जस्ट मला तर आठवत नाही तास आहे दुसऱ्या कुठल्या वर्गावर पण जरा बघून सांगते तुम्हाला मग चालते चालते मग फोन करते मी तुम्हाला एक अर्ध्या तासात बघून सांगते मग हो हो करूया करूया घ्या कायतरी कोणतरी आणि दुसरं तरी असंल तर मग टिचरांना सांगून बाकीच्या बघूया शिक्षक काय म्हणतात बरं बरं चालते आहे की तसं चालते आहे बघूया की मग मी सांगते तुम्हाला फोन करून मी एक अर्धा पाऊण तासात ठीक आहे ठीक आहे चालेल ठेऊ हां